मी खरं तर कॉलेजमधली एक प्रोफेसर होते आणि आता घरच्या घरी क्लासेस घेते आणि दोन कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये विजिटिंग फॅकल्टी म्हणून जात आहे त्यामुळे एज्युकेशन ह्या फील्डमध्ये माझी काम करायची इच्छा जरी असली तरी अजून माझं माझी तिथपर्यंत मजल गेलेली नाही आहे माझं ह्या विषयाचं ज्ञान हे मुलांना कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा आपली जी सध्याची पद्धत आहे शिक्षणाची ती खरंच योग्य आहे का किंवा आत्ताची जी पिढी आपण घडवतो आहोत तिला ह्या सगळ्या शिक्षणाचा खरोखर फायदा आहे का निव्वळ मार्क मिळवून पुढे जाऊन ती जगू शकणार आहे का ह्या सगळ्या गोष्टींवरच मी सर्वात जास्त रिसर्च म्हणा किंवा अभ्यास म्हणा किंवा ह्या गोष्टी कळत करत आहे आता राज्यातल्या शिक्षण पद्धतीच्या मदतीने लिंग असं मानता किंवा लिंगभेद ह्या समस्या कशा हाताळल्या जातात ह्याच्याबद्दल खरं तर मला काही अंदाज नाही आहे पण एक फॅमिनिस्ट म्हणून किंवा स्त्रीवादी भूमिका असल्यामुळे म्हणा पण लिंग असं मानता ह्या हा विषय फारच जवळीचा आहे किंवा हा विषय नुसतं शिक्षण क्षेत्रात नाही तर सगळीकडेच ह्याच्यावर सध्या खूपच जागरूकता आलेली आहे की बायकांना सुद्धा आता तेवढाच पकार मिळायला पाहिजे किंवा त्यांनी त्यांना सुद्धा तेवढीच अपॉर्च्युनिटी तेवढ्याच संधी मिळायला पाहिजेत त्यांनी सुद्धा ह्याच्यावर काम केलं पाहिजे हे सर्व जाणवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे ते सुद्धा व्यवस्थित मिळायला पाहिजेत अर्थातच